मला डान्स करायला खूप आवडते त्या साठी डान्सचा सराव करण्यासाठी मी टी व्हीवर वेगवेळ्या प्रकारचे व्हिडिओज बघते डान्स बक डान्सचे व्हिडिओज बघते परत यूट्यूबवर पण मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघते त्यामुळे मला खूप आयडियाज येतात नवीन नवीन स्टेप लक्षात येतात आणि मी माझं जे काही असेल डान्स सुधारण्यासाठी ते व्हिडिओज बघून खूप प्रयत्न करते की माझं मला अजून थोडं व्हिडिओज टीव्ही वगैरे बघून थोडं मोटीवेट मी होते ते विडिओ वगैरे बघून